आपल्या शास्त्रीय संगीताला पुन्हा लोकप्रियता मिळवून देण्यासाठी आपण शाळांमधून ह्या संगीत शिकवण्यासाठी सुरुवात केली पाहिजे अगदी प्राथमिक शिक्षणापासूनच संगीत हा विषय समाविष्ट केला पाहिजे खरं तर संगीत हा विषय असतो परंतु शास्त्रीय संगीत हे जे स्वर आहेत त्याचं एकदम पहिलीपासूनच हे शिक्षण द्यायला सुरुवात केली पाहिजे हे सक्तीचे केले पाहिजे कारण सक्तीचे केले तरच शास्त्रीय संगीताला पुन्हा लोकप्रियता मिळवण्यासाठी निश्चित मदत होणार आहे